हॅलो हो बोला ना नमस्कार

हो

आम्ही शाळेच्या युनिफॉर्मवर लोगो प्रिंट करून देतो परत शाळेचे जे ब्लेझर असतात टाय असतात मुलांचे बेल्ट असतात शूज शूज पण म्हणजे शूजवर लोगो नाही पण शूज कलर पर्टिक्युलर कलर असतात हाऊस युनिफॉर्म वाईज म्हणजे समजा येल्लो कलर असेल रेड असेल ऑरेंज असेल ब्लू असेल ग्रीन असेल असे पर्टिक्युलर कलर पि परत पेन असतात शाळेच्या टीचर्ससाठी त्यावर प्रिंट करून देतो लोगो स्कूल बॅग असतात

हां

हो चालेल सर बेल्टवर जर प्रिंट करायचं असेल तर ते पन्नास रुपये प्रती बेल्ट असा त्याचा रेट असतो आणि शाळेच्या बॅगवर साईजनुसार असतो समजा तुम्हाला दोन इंच पाहिजे सहा इंच चार इंच याप्रमाणे लोगो असतात ते शाळेच्या बॅगवर दुरून दिसण्यासाठी म्हणून तर त्याचे रेट वेगवेगळे असतात त्याचे ऐंशी ते शंभर रुपये एकशे वीस रुपये याप्रमाणे दर असतात शाळेसाठी आम्ही स्पेशल डिस्काउंट देतो फिफ्टी पर्सेंट

धन्यवाद